मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते तर मला खूप उशीर झाला होता जायला तर मी माझ्या रिक्शावाल्याला फोन केला होता तर माझ्या रिक्शावाल्यानं नाही म्हटलं होतं की इथल्या लेट येणार नाही तर मी दुसऱ्या रिक्शाला हात दिला तर मला त्या रिक्शावाल्यानं घेतलं रिक्शामध्ये तर मला त्या रिक्शावाल्यानं ॲड्रेस विचारला मी ॲड्रेस सांगितला त्याला आणि लगेच पुढे गेलो तर तिथं दोन जेंट्स होते तर त्यांनी पण रिक्शाला हात दाखवला त्या रिक्शावाल्यानं त्यांना घेतलं नाही बोलला होता की माझ्या रिक्शामध्ये लेडीज आहे तर मी आता घेऊ शकत नाही तर मग मी घरी गेली घरी सोडवलं त्या रिक्शावाल्यानं तर मी त्याला पैसे दिले मी जास्त दिले तो रिक्शावाला बोलला होता की नाही ताई मला एवढेच पाहिजे जेवढं माझं भाडं झालं तेवढं आणि असं खूप चांगलं बोलले माझ्याशी माझ्याशी बोलत बोलत गेले ते घरी मला त्यांनी असं वाईट नजरेने बघितलं नाही तर त्यांचे मनापासून आभार आहेत खूप चांगले आहेत ते